यवतमाळ जिल्ह्यातून बाहेर प्र च्या प्रवासाचं वर्णन करायचं म्हटलं तर एकदा आपलं हिमालय पर हिमालयामध्ये बद्रीनाथ केदारनाथ वगैरे त्या ट्रीपला आम्ही गेलेलो शिमल्याला गेलेलो तर ते तिकडचे रस्ते एवढे वळणावळणाचे आहेत तर त्या वळणावळणाच्या रस्त्यामुळं उलट्यांचा एक भरपूर त्रास झालेला दुसरं पब्लिक ट्रान्सपोर्ट वापरत होतो तर पब्लूक ट्रान्सपोर्ट पण एवढी काही खास नाही आहे वेळेचं म्हणजे टायमावर त्या गाड्या उपलब्ध नसल्यामुळे समस्या येत होत्या म्हणजे ते त्या टाइमिंगच्या हिशोबाने म्हणजे लवकर एखाद्या ठिकाणावरून निघावं लागत असेल किंवा सकाळी लवकर उठावं लागत होतं तर ह्या सर्व समस्यांना आम्हाला सामना करावा लागला होता